एकंदरीत जर सर्वे केला तर शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रामध्ये देशात अनेक जे घटक राज्य आहेत केंद्रशासित प्रदेशामध्ये महाराष्ट्र आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्या त्या संख्यमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे याचं कारण काय सर्वात महत्त्वाचं त्याच्या शेतमालाला भाव नाही मजुराची टंचाई आहे आणि मिळाला मजूर तर त्याची मजुरी प्रचंड आहे आणि शेतात मिळणारं उत्पन्न आणि त्या मिळणाऱ्या उत्पन्नाला जो भाव आहे तो अत्यंत कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनं केलेला खर्च पण त्याला तो निघत नाही आणि मग शेतकरी दर वेळेला दर वेळेला अडचणीतच येतो आहे पुढल्या पिकात आपल्या सुधारणा होईल पुढल्या पिकामध्ये अधिक उत्पन्न निघेल आधिक भाव मिळल या आशेवर तो जगतो आहे पण नाही तो दर वेळेला त्याच्या पदरामध्ये पदरामध्ये निराशाच होते आहे त्याच्यासाठी शासनानं कुठलंही अनुदान हे अपेक्षा आम्ही करत नाही फक्त आम्हाला जो आम्ही शेतमाल काढला आहे त्या शेतमालाला योग्य असा भाव द्यावा आम्ही लय भाव द्यावा मागत नाही फक्त योग्य असा भाव द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याला योग्य असा न्याय मिळाला तर तो आत्महत्या करणार नाही त्याच्या अपेक्षा खूप मर्यादित आहेत जास्त अपेक्षा ना त्या फक्त भाव मागतो आहे त्यानं याच्यापेक्षा आणि भाव मागणं हे न मुळीच चुकीचं नाही त्याच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा आणि आमचा शेतकरी समृद्ध व्हावा तो कधीही आत्महत्याचा विचार करणार नाही आत्महत्या का करतो आहे तर शेतीत खर्च करण्यासाठी क पिककर्ज काढतो आहे बँकेकडून कर्ज काढतो आहे सावकाराकडून कर्ज काढतो आहे आणि त्याचा कर्ज परत जात नाही मग ते क तगादा लावतात बँका तगादा लावतात सावकार तगादा लावतात मुलगी लग्नाला आलेले असते घरात कोण तरी दावाखान्यास ते खर्च कराव लागतं आहे आजारी असतं आहे आणि सर्व बाजूनं गांजून गेल्यामुळं त्याला मित्र जवळ करत नाही नातेवाईक जवळ करत नाही त्याला मग दोरी जवळ करावी लागते कुठलं तरी झाड जवळ करावं लागतं आहे आणि तो स्वतःचं जीवन संपवतो आहे आणि याच्यातून तो स्वतःची मुक्ती करून घेतो आहे याच्यासाठी माझी एकच विनंंती आहे की माझ्या शेतमालाला योग्य असा भाव मिळावा आणि मजूर मजुरी मजुराची मजुरी तर ती आता मजूर मागणार आहे पण भाव चांगला मिळावा शेवटी तीच आहे अपेक्षा आहे आसमानी आणि सुलतानी संकटं हा तर विषय वेगळाच आहे म्हणूनच एकदा विनंती आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि मग तो आत्महत्यापासून दूर जाईल